शाळेत प्रवेश घेण्यासाठी फी वेगवेगळ्या शाळानुसार बदलते सरकारी शाळामध्ये फी खूपच कमी असते किंवा काही ठिकाणी मोफत शिक्षणही दिलं जातं खाास खाजगी शाळामध्ये मात्र फी जास्त असते काही शाळामध्ये प्रवेश शुल्क टर्म फी पुस्तक गणवेश आणि उपयुक्त गोष्टीसाठीही वेगळे पैसे लागतात शाळेची गुणवत्ता सुविधा आणि शिक्षणपद्धती यावर खर्च अवलंबून असतो काही पालक चांगल्या शिक्षणासाठी जास्त पैसे खर्च करतात तर काहींना सरकारी योजनांचा लाभ मिळतो शिक्षण महाग होत चालले असले तरी प्रत्येक पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे यासाठी प्रत् प्रयत्नशील असतो